हॅलो भारत गॅस खणेपाक हां कोण बोलते मिसेस पाटील का अच्छा अच्छा हां तर असं हे होता मी मिसेस शहा बोलते आहे आणि मी ते क्रांती क्लिनिकच्या मागे राहते हां हां हां तर तिकडे जे हे सिताराम नगर आहे एरिया आहे ना तर तिकडे माझा हां पाच नंबरचा फ्लॅट आहे सेकंड फ्लोअरला तर तुमचा ग्ला गॅस इकडे मला मिळत होता पण आता सध्या काय झालं आहे आम्ही हरीपुरला राहायला गेलो हां तिकडे आम्ही घर बांधलेलं आहे आणि मग तिकडे विनायकनगर जी एरीया आहे तिकडे कौस्तुभ म्हणून बंगला आहे हां चौथा चौथा बंगला आहे तिकडे डाव्या साईडला तर तिकडे आम्ही राहायला गेलेलो आहे तर मग म मला आता न जो नवीन गॅस तुम्ही सिलेंडर पाठवाल तो या ह्याच्यावर पाठवाल का का हरिपूरला तुमचं दुसऱ्या ऑफिसमध्ये नोंद करायला लागेल तिकडे नवीन कागदपत्रं वगैरे दाखवायला लागतील का तुम्ही हां तुम्ही तुमच्याच ऑफिसातून पाठवाल का हां हां मी तुम्हाला मग माझा आधार कार्ड किंवा हा गॅस ह्याचं मी सगळं मोबाईलवरून ऑनलाईन पाठवलं तर चालेल का हा किंवा तुमचा जो डिलिव्हरी बॉय येणार असेल त्याच्याकडेच मी कागदपत्रं सबमिट केली तर चालतील का हां हां विचारून बघा चालेल चालेल हां आता मला जरा पुढच्या आठवड्यात गॅस सिलेंडर लागणार होता मग च चालेल तुम्ही मला मग त्या पत्त्यावर पाठवा हां मग मी कागदपत्रं सबमिट करीन काय हरकत नाही हां धन्यवाद हां